यवतमाळ हे शहर तसे तर खूप विकसित शहर आहे आणि जर आरोग्यसेवा आणि सामाजिक आधाराबाबत बोलायचे असले तर तेही उत्तमप्रमाणे वृद्ध जनतेला प्रदान करण्यात येत आहेत जर उदाहणार्थ म्हणजे बसच्या किंवा ट्रेनच्या प्रवासात त्यांना एका विशिष्ट सवलती दिल्या जात म्हणजे डिस्काऊंट ज्याला आपण म्हणतो तर कितीतरी पर्सेंट त्यांना डिस्काऊंट दिल्या जाते आणि फक्त प्रवासच नव्हे तर इतर पद्धतींची सवलतीदेखील त्यांना दिल्या जातात जसे हेल्थ इन्श्युरन्स झाले आणि बाकी कुठले इन्श्युरन्स वगैरे झाले तर त्यांना बाकी सवलती पण दिल्या जातात आणि सामाजिक आधारदेखील त्यांना द्यायला दिला जातो जसं म्हणजे समजा कुठे एक अवघड वस्तू जर ज्यांना करायची आहे जर कुठे एक उदाहरणार्थ एक एका जागी एका रांग लागलेली आहे इलेक्ट्रिक बिलसाठी किंवा कुठलीही दुसरी रांग आहे बिल वगैरे भरण्यासाठी किंवा दुसऱ्या गोष्टींसाठी रांग लागलेली आहे तर पहिले जे वृद्ध लोक आहेत त्यांना कधीही पहिलं प्राधान्य दिलं जातं आणि त्यांच्याकडे लक्ष दिले जाते जेणेकरून त्यांना तेवढा त्रास होऊ नये बरोबर तर ह्याकरिता आणि वारंवार त्यांच्यासाठी गार्डनमध्ये बगीच्यात किंवा कुठल्याही एका सामाजिक स्थानात तर त्यांच्यासाठी शिबीरदेखील लावलं जातंय हेल्थ शिबिर शारीरिक शिबिर तर हे सगळे शिबिर लागतात त्यांच्यासाठी